आमच्या जिल्ह्यात म्हणल्यापेक्षा म्हट म्हटल्यापेक्षा साधारणतः आमच्या तालुक्यामध्ये अंबरनाथ तालुका जो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आहे तर आमचे आमदार श्री बालाजी किनीकर साहेब हे आहेत हे मागील दहा वर्षापासून अंबरनाथचे आमदार आहेत तर हे पेशाने स्वत डॉक्टर आहेत असून त्यांनी राजकारण हा विषय निवडला आणि आम्ही आता दहा वर्षापासून त्यांना बघतोय जवळजवळ त्यांनी बऱ्याच ठिकाणी अंबरनाथच्या सुधारणेकडे आणि विकासाकडे लक्ष दिले आहे बऱ्याच ठिकाणी रोडचे कामं त्यांनी केलेले आहे त्यांनतर त्यांनी उ नालेदुरुस्ती किंवा सा रोडच्या साइडचं जे वॉकिंग प्लेसेस असतात त्या ठिकाणी बरेच फेस्टिवल्स वगैरे त्यांनतर गार्डन्स नानानानी पार्क वगैरे अशा बऱ्याच कार्यक्र कामं त्यांनी केलेले आहे स्ट्रीट लाईट्स म्हणा किंवा कोणाला कुठे का अडचण आली त्या ठिकाणी ते स्वत धावून गेलेले आहेत आणि कामं केलेले आहे तर माझं एवढंच म्हणणं की अशीच कामं सर्वत्र कडे केलं तर आपल्या महाराष्ट्राचा ठाण्याचा जिल्ह्याचा आणि मुंबईचा खूप चांगला विकास होईल आणि महाराष्ट्रातील गा गावोगाव खेडेगाव हे एक विकसनशील किंवा विकसित गाव म्हणून त्या ठिकाणी उभारले जाईल